बोला ना तुम्ही पॉलिटिक्समधून बोलत आहेत का काही अडचण नाही आहे तुम्ही इथं सभेसाठी याच्यासाठी येता उभे राहता तुम्ही एक पण काम करून नाही ठेवले इथं आमच्या गावामध्ये कुठं रोड बांधले तिथं खड्डेच आहे नुसतं पावसाळ्यात थोडं आहे तर पूर्ण पाणी साचते बैलं वगैरे बंडा घेऊन जाते तिथं चाकं अडकते तुम्ही का करून ठेवलं आहेत नुसते का वोट मागायलाच येता का तुम्ही इथं पण परत येऊन तुम्ही डबल तशीच काम करा आणि ते वगैरे सगळं मिक्स माल तुम्ही हे करता रस्ते बरोबर नाही बांधून ठेवलं आहे तिथे शाळेमध्ये ते शाळेची इमारच पडली तुम्ही लक्षच नाही देत इकडं तिकडं दवाखान्याची वगैरे अडचण आहे दवाखान्यामध्ये वगैरे सुविधा नाही आहे कोणाला अर्जंट जायचं राहिलं तर ॲम्ब्युलन्स वगैरे नाही राहत मग तुम्ही तिथे पण काही डॉक्टर वगैरे नाही ॲम्ब्युलन्स वगैरे नाही काही सुविधा नाही आहे दवाखान्यामध्ये ठीक आहे धन्यवाद तुम्ही उद्याला येऊन तिथं भेट देऊन घेऊन जा ठीक आहे